मला सहज साध्या सोप्या नेहमी वापरत असलेल्या शब्दांचा वापर करून लिहायला आवडतं आणि अलंंकारिक लिहिण्यापेक्षा थेट काही पोचवता येईल असा माझा प्रयत्न असतो सुधारणा करायची झाली तर हेच म्हणता येईल की अलंंकारिक भाषेत लिहिणं तितकंसं जमत नाही तर तेही सगळेच प्रकार लेखनातले आपल्याला शक्यतो जमावेत किंवा लिहिता यावेत असं वाटत असतं तर त्या पद्धतीचं लिखाण करायचा प्रयत्नही केला पाहिजे तेही जाणवतं त्याचबरोबर प्रवास वर्णनात्मक लेखन करता यायला पाहिजे चांगलं अशी पण जाणीव होते ह्या सुधारणा झाल्या तर आणखीन छान वाटेल त्यासाठी प्रयत्न चालूच आहेत